धन्यवाद कॉल करण्यासाठी मी मयुरी रामटेके बोलत आहे आणि तुम्हाला मेन म्हणजे जायचं कुठं आहे म्हणजे जर ठरवलेल्या प्लेसेस आहे की मी सांगू

अच्छा हां ठीक आहे जर तुम्हाला धार्मिक स्थळावर जायचं असेल तर ते पण आहे आम्हा आमच्याकडे जसं शनीशिंगणापूर वगैरे झालं आणि जर असं फक्त फिरायला जायचं सायबा म्हणून तर मग अजिंठा वेरूळ पुन्हा सातारा नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर इकडे पण जाण्यासाठी आम्ही तुमची सोय करू शकतं तर तुम्ही कुठे जाणं प्रिफेर कराल आ हो का हो हो तुम्ही अजिंठा वेरूळच्या लेण्या बघायला जाऊ शकता जे की औरंगाबाद साईडने आहे तिथे जाऊन तुम्हाला लेण्यांबद्दलची माहिती मिळू शकते किंवा लेण्यांबद्दल कसं आपण आधी प आधी पुस्तकातच वाचलं आहे पण ते प्रत्यक्षात बघितलं नाही ना तर अजिंठा वेरूळच्या लेण्या तुम्ही बघू शकता ठीक आहे धन्यवाद